मी माझ्या माझ्या मोठ्या वडलांना बाग लावण्या बाग लावायला मदत केली होती तेव्हा मला असा अनुभव मिळाला की ज्या आपण संत्र्याची बाग लावतो तेव्हा तर संत्र्याच्या बागेसाठी आपल्याला आधी खुरपावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला ते बिया बिया संत्र्याच्या ज्या बिया असतात त्या काही डिस्टन्सवरती टाकूनशणे आणि त्याच्यावरती खत टाकावं लागतात सेंद्रिय खत टाका लागतात परत शेणखत टाकावं लागतात आणि कंपोज खत टाकावं लागतं असे काही खत असतात ते मिक्स करून टाकावं लागतात परत त्याला एक म्हणजे क बिया लावलेल्या असतात तेव्हा त्यांना कमी प्रमाणामध्ये त्यांना पावसाची फवारणी असते किंवा पाण्याची फवारणी केली जाते त्यानंतर ती झाडे छो जशी छो मोठी मोठी व्हायला लागतात छोटे छोटे त्याचे रोप तयार होतात त्याचे मोठे मोठे व्हायला लागतात तर त्यांची कीटकनाशकांची फवारणी केली जाते किंवा जे आपण बागायती केली जाते आपण सं संत्र्याची बागायत बाग केली जातं बाग करत आहे तर त्या बागायतीमध्ये आपल्याला ती झाडे लवकरात लवकर यावी किंवा लवकरात लवकर त्या झाडांनी आपल्याला फळ मिळावे म्हणून त्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे आपण ट्रायल मारत असतो जसं सेंद्रिय खताद्वारे किंवा कंपोज खताद्वारे काही जण म्हणतात की काही कंपोज खत किंवा काही लाल माती अशी मिक्स करून झाडाला टाकले की झाडं खूप लवकर वाढतात आणि त्यांच्यापासून फळ फळ जे आहे ते खूप आपल्याला लवकरात लवकर मिळते तर असा जो आहे माझा असा माझा जो एक्सपिरियंस आहे जी मी माझ्या मोठ्या वडलांना संत्र्याची बाग बगीचा बागायती करण्यासाठी मी त्यांना मदत केली होती तेव्हा हा मला मिळालेला अनुभव आहे